तुम्ही अनेक वर्षं शिक्षक म्हणून काम केलं आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नातेसंबंधाबद्दल एकंदरीत तुमचा अनुभव काय आहे खरं तर आपली भारतीय संस्कृती आहे हिंदू परंपरा आहे की गुरूपासूनच हे शिक्षण घेतला तर पूर्वी राज राजपुत्र ऋषीमुनी त्या आश्रमातून शिक्षण घेत होते म्हणजे गुरुचं स्थान हे शिक्षकांना दिलं जातं आपण जो पाच सप्टेंबर शिक्षक दिन जर आपण करतो आपले सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक अतिशय सर्वोत्तम शिक्षक होऊन गेले आणि त्या त्यांचा त्यांनी शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं असं एक प्रकारचं बोललेलं असतं की शिक्षकांत जेव्हा शिकवले जातात इतके तल्लीन होऊन जातात त्यात इतकं मन तल्लीन होतं की प्रत्येक वर्गातल्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला की आपण जे तोंडातून बोलतो एक एक शब्द न अक्षर तो प्रत्येकाच्या स्मरणात राहायला पाहिजे असं आपलं मग प्रत्येक शिक्षकाला वाटतं नंतर मग ते माझ्या बाबतीत मी सांगते माझी पस्तीस एक वर्षाची सर्व्हीस झाली आहे आणि मग मी विषय गणित शिकवत होते त्यामुळे मला गणिताच्या पाढ्यांपासून मी प्रत्येक मुलांकडून करून घेत होते पण थोडंसं पिढीप्रमाणे थोडा फरक पडत गेला कारण पूर्वी जे मुलं करत होते तेच प्रत्येक वर्गात आम्ही तास सुरू होण्यापूर्वी आणि पाढा म्हटले जात असत मुलांना ऐकत होती पूर्वीची मुलं तेवढ्याच पद्धतीनी म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कसुद्धा मुलं घेत होती ही आणि गुरुशिष्याचं नातं जसं असतं तसं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं असतं काही त्यांच्यामध्ये कुठलाही येऊ विद्यार्थ्यांना आवडला नाही एखादं शिक्षक पण त्याच्यामुळं ते भीतीयुक्त आदर असा नसतो आदरयुक्त भीती असते त्याच्या मुलांत आदर तर असतो शिक्षकांबद्दल त्यांनी आम्हीच बघतो या आमच्या अनुभवात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आली शिक्षकांना अगदी फूल आणतील नारळ नारळ आणतील नमस्कार आवर्जून करतील आपण एखादा विषय शिकवला वर्गात कविता जरी शिकवली आणि कवितेतल्या काही ओळी विद्यार्थ्याने विचारल्या तर आपल्याला अजून अजून विचार असं वाटतं की विचारावं या विद्यार्थ्यांनी आपल्याला अजून प्रश्न विचारावे अजून प्रश्न विचारावे विचारावं असं वाटतं आणि त्या आपण सखोल सगळ्यांना सांगितलं एक प्रकारचं समाधान मिळतं मला असं वाटतं अशी कुठलीही जॉब नाही किंवा काम नाह आहे की जी शिक्षकाच्या कामाशी बरोबरी करू शकेल शिक्षकांना जो विद्यार्थ्याबरोबर आनंद मिळतो तो आनंद कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही हे अगदी ठामपणे मी सांगते की श प्रत्येक विद्यार्थ्यांना आता बरेच वर्ष झाली मी काही विद्यार्थी आता माझ्या हातून बरीच मुलं विद्यार्थी गेली पास होऊन गेलेली आहेत पण तरी त्यांच्यामध्ये अजूनही शिक्षकांबद्दल भावना आहेत भेटायला येतात मुलं ते काय मॅडम तुम्ही खूप छान आम्हाला गाणं शिकवलं आणि त्यामुळे आम्ही आज इथे आलो आलो प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही आपण सहजासहजी जेव्हा शिकवतो त्यावेळेस सहजासहजीसुद्धा आपण एखाद्या मुलांवर कुठल्याही प्र प्रकारच्या विचारतो आपण त्याला कुठेतरी ता मनामध्ये त्यांचे हे असतं किंवा त्यात मानसिक घरचे प्रॉब्लेम असतात त्यांचे काही आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून त्यांना एक प्रकारचं कोणाला तरी एवढ्या साठ विद्यार्थी डोळ्यासमोर असतात प्रत्येकाला तरी कुठे ना कुठे त्याचा फायदा होतो मला एक आठवतं आहे एक विद्यार्थी ता वडील गेले होते त्याचे आईने पण त्या मुलाशी इतकं छान बोलत होते आणि त्यामुळे तो इतका सुधारला गेला पुढे गेला तो खूप खचला होता मनाने अतिशय मनाने खचला होता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं त्याचं पण रोज त्याची आईने आम्हाला येऊन सांगितलं की असं असं आहे मॅडम मी त्याला खूप प्रेम दिलं त्याला जवळ बोलवून सांगितलं की नाही यार हे अभ्यास करायचा अचा अचानक काहीतरी संस्कार त्याच्या मुलांमध्ये होतात आणि त्यामुळे त्यांना कुठे तरी वाटतं नाही हे शिक्षक आपल्याबद्दलच काही तरी करतात शिक्षकां शिक्षक आणि ग एखादं गणित शिकवताना मला अनुभव यायचा की मॅडम आम्हाला समजून सांगा ना परत परत परत समजून सांगायला शिक्षकांना कधीही मला तरी कंटाळा आला नाही तर मी एका नाही सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा समजू शकण्यातील एक जे आनंद मनाला होतो तो सतत हा होत राहतो आनंद बरं शिक्षणच्या वर्गातलं शिक्षण किंवा शाळेतले इतर कार्यक्रम असतात त्यावेळीसुद्धा मुलांचं आणि आमचे इतके छान रिलेशन असतात की त्यांना म्हणजे आईपेक्षाही जवळतं नातं हे शिक्षकांचं वाटतं आपल्याजवळ जर त्यांच्याशी बोललं तर ते आईविषयी आपल्याबरोबर जवळचे संबंध सांगतात मनमोकळेपणाने ते बोलतात विद्यार्थी आणि पटकन सांगतात मॅडम मी आज अभ्यास केला बरं का घरचा सगळा कंप्लीट अभ्यास झाला आहे माझा अशा प्रकारे शिक्षक आणि येतात आणि प्रत्येक विषयाला मराठीचा विषय असो किंवा गणिताचा असो किंवा सायन्सचा असो सगळ्या विषयात आता विद्यार्थी हे आवडीनं आणि कितपत त्यांच्या ग्रहांता केली माझा विद्यार्थी हा मोठा कसा होईल हा शिक्षकांनाच वाटतं शिक्षकांना पुढाकार आहे दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात मला अनुभव आहेत नाही परंतु माझा विध्यार्थी हा कुठेतरी मोठ्या पदावर जाऊन चमकेल आणि मी त्याला बसलेलं पाहील ही प्रत्येकाची शिक्षकांची इच्छाच असते